मराठी भाषा अशी खूप समृद्ध भाषा आहे याचा लोक आपल्या आपल्या पद्धतीने वापर करतात आपुलकी मराठी भाषा ही अस्मिता आहे अलीकडच्या काळात मराठी भाषेबद्दल जागृती झालेली आहे मराठी भाषेवर बऱ्याच भाषांचा प्रभाव सध्या दिसतो आहे तरी पण मराठीचा जो जो मूळ गाभा आहे किंवा जी मराठीची लकब आहे ती आणखी अस्तित्वात आहे ग्रामीण भागात तर आणखी एकदम गावठी मराठी जी असते ती बोलली जाते तसेच आपण जे बोलताना अस्मिता म्हणू किंवा आपल्याला राग आल्यावर वगैरे ज्या आपण शिव्या देणं असेल वगैरे ह्या आपण मराठीतूनच देतो कारण त्या मान म म्हणजे एकदम मनातून देतो माणूस त्याच्यामुळे त्यावेळेस मराठी भाषेचाच वापर करतो आली आणखी तरी कुठे इंग्लिशमधून शिव्या वगैरे देण्याचा प्रकार बघितलेला नाही आहे तर तसेच आपुलकीच्या ज्या भावना आहेत त्याही माणूस मराठीतूनच व्यक्त करतो मराठी कसं असतं म्हणजे जे भाषा आपण लहानपणापासून शिकलेला असतो त्या भाषेत माणसानं बोलणं समजणं हे सोपं पडतं त्याच्यामुळे ती मराठी भाषेत बोलतात